हॅलो हा नमस्कार साहेब हां काय म्हणतं आहे काय चाललं आहे मग मला आता ठीक चाललं आहे सध्या घरा घरात नाही कंपनीचं काम जे आहे ते व्यवस्थित चालू आहे जरा तर एक कर्मचाऱ्याचा जरा मेडिकलचा प्रश्न होता आला त्याच्यामुळे त्याला थोडं काम थोडंसं स्लो झालं पण त्याच्यावर आपण काहीतरी सोल्युशन कर करतो आहे आपण कारण त्या मेडिकलचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे मी सुट्टी घेतली त्यामुळे ते हा त्याच्यामुळे आता त्या त्या कर्मचाऱ्याच्या जो ॲबसेंटी पिरेड आहे त्याऐवजी आपण जरा जर बाकीच्या कर्मचाऱ्यांना दोन तास वाढवून जरा काम करायला सांगितलं तर आपलं जे प्रोडक्शन आहे ते आपलं होऊ शकते व्यवस्थित म्हणजे आपलं टार्गेट पूर्ण होऊ शकते असं आपल्याकडे जे टार्गेट दिलेलं आहेत तेवढ्या याच्यामध्ये तेवढ्यामध्ये काही याच्यामध्ये आतां वाटत नाही की थोडं पूर्ण होईल असं तर थोडं आपण त्या सर्व कर्माचाऱ्यांना दोन तास वाढवून ओवर टाईम देऊन ते आपण का काम त्या दिलेल्या टार्गेटमध्ये आपण पूर्ण करू शकतो ज्यामधून हो हो हो नाही आधी नं आपलं टार्गेट जे आहे ते पूर्ण करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्या डेडलाईन पाळता येणार नाही तर त्याच्यासाठी कर्मचाऱ्यांना पण आपण ओवर टाईम करू शकतो आणि कर्मचारी करतील आणि त्यांचंं असं बोलणं झालेलं आहे कर्मचाऱ्यांशी तर कर्मचारी बोलले आपण सगळं टार्गेट पूर्ण करूया सगळं बोलूया आपण त्याच्यामध्ये हो हो हो हो हो हो आम्ही त्या हं

हां हां हो हो बरोबर हो बरोबर ते ब आता पण ते करू एक मेंटेनस सिस्टम घेऊ आणि ते करून त्यामध्ये आपण काय काय नवीन काय मशनरी आणता येतील ते आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू म्हणजे ओके ओके धन्यवाद थँक्यू थँक्यू